ठाण्या जिल्ह्यामध्ये राहण्यासाठी अगदी उ उपलब्ध असे चांगले गृहनिर्माण व आपल्याला रिअल इस्टेटमध्ये घर भेटतात आता जसं आपण चाळीमध्ये रूम घेतला तर त्याचं भाडं कमी असतं जर आपण ग्रह स याच्यात गेलो की त्याच्यात बी थोडा फरक प रिअल इस्टेटमध्ये आपण गेलो की त्याच्या आपल्या जसं अपारमेंटचं असतं त्या हिशेबाने आपल्याला भाडं मेंटेनेस कार पार्किंग इत्यादीचं आणि कामाचं म्हटलं तर जिल्ह्यामध्येही कामं भरपूर आहेत छोट्या कामापासून ते मोठं काम आहे आणि शिक्षण म्हटलं की आपण जिल्ह्यामध्ये कुठल्याही डिग्री घेऊ शकते आर्ड सायन्स कॉमर अपुन लॉ करू शकतो अपुन इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात आणि बाजारपेठ म्हटलं ती आपल्याला बग् घराजवळ बाजारपेठ असतो अगदी किराणा दुकान हे ते सगळं आपल्याला जवळपास भेटतं त्याच्यामुळे आपल्याला कसलेही रिक्स आहे या कसलेही काही नसतं याच्यामुळं आपल्याला खूप फायदेशीर होतं